होय माझ्याकडे एक क्लासिक पुस्तक आहे आणि तेचं नाव आहे श्यामची आई जे मी यवतमाळ येथील एका बुकडेपोमधून खरेदी केलेलं आहे श्यामची आई ही एक आत्मकथा आहे जी पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली ही एक आत्मकथा आहे जेव्हा साने गुरुजी नाशिकच्या कारागृहात होते त्या कारागृहात असताना त्यांनी नऊ फेब्रुवारी इसवी सन एकोणीसशे तेहतीस रोजी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकाच्या साधारणत आतापर्यंत तीन लाखापेक्षा अधिक प्रती खपलेल्या आहे म्हणजे तीन लाखापेक्षा अधिक प्रती याच्या आतापर्यंत बऱ्याच जणांनी घेतलेल्या आहेत इसवी सन एकोणीसशे त्रेपन्न साली या पुस्तकावर आधारित एक चित्रपट देखील आला होता आणि तो प्रल्हाद केशव अत्रे यांनी आणला होता मग या आत्मकथेमधील नेमकं काय आहे तर या आत्मकथेमध्ये मातेबद्दल असणारे प्रेम भक्ती कृतज्ञता यांचा अपार अपार अशी भावना या श्यामची आई या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेले आहे म्हणजे साने गुरुजींनी आपल्या मातेबद्दल जे काही त्यांना वाटत होतं म्हणजे जे काही वाट मातेबद्दल त्यांच्या ज्या काही भावना होत्या कृ कृतज्ञता होती प्रेम होतं त्याचप्रमाणे भक्ती मातेबद्दल जे आदाराचं स्थान होतं त्यांच्या मनात ते त्यांनी यामध्ये मांडलेलं आहे आणि त्यांनी नाशिकच्या कारागृहामध्ये असताना मग नऊ फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी ते लिहिलेलं आहे असं हे पुस्तक म्हणजे आत्मकथा माझ्याजवळ आहे